ॲडोकेट मानसी नांदगावकर बोलते आहे हां बोला

हो घेऊया ना बोला

हो मिळेल ना म्हणजे कसं काय तुमच्यामध्ये काही मतभेद आहेत का वादविवाद आहेत का कशासंदर्भात फॉर एक्झाम्पल

हा मग आता तुम्ही सोबत राहताय की अच्छा

हो घेऊया ना तुम्हाला मुलं वगैरे किती आहेत

अच्छा मग आता तुम्ही डिवोस तुमचे एक सारखे घेणार आहात की दोघं मिळून घेणार आहात कसं काय तुम्ही ठरवलं आहे की

हां पण मग त्यासाठी आपल्याला सगळं असं सिद्ध करावं लागेल तुम्हाला प्रत्यक्ष यावं लागेल आणि लगेचच काय त्याची प्रोसिजर होत नाही थोडा वेळ जाईल कारण मग कारण मुलांचा पण ताबा तुम्हाला हवा आहे आणि पुन्हा मग समजा डिवोर्स तुमच्या मिसेसला द्यायचा आहे तर मग त्याच्यासाठी तुम्हाला पोटगी वगैरे किंवा एखादी ठरावीक रक्कम द्यावी लागेल त्यां त्यांना हा पण तरी सुद्धा हां तरी सुद्धा तुम्हाला काही तरी रक्कम त्यांना द्यावी लागेल ना त्यांच्या भविष्यासाठी म्हणजे त्या नोकरी करत आहेत की कसं काय हां मग पुढे कसं काय तिचं असं काही बाहेर अफेअर वगैरे नाही आहे ना

अच्छा कसं आहे की कोर्ट सुद्धा लगेच डिवोससाठी मान्यता देत नाही आधी दोघांमध्ये काही समझौता वगैरे होतो का त्या दृष्टीने बघत असते समजा तुम्हाला काही काउन्सिलरची आवश्यकता असेल तर मग काउन्सिलर देऊ शकतो

डायरेक आपण कोर्टाला विनंती केली तर जवळजवळ आठ महिने ते वर्ष लागतं डिवॉर्ससाठी हां आणि घरामध्ये तुमचे आई वडील वगैरे आहेत की कसं काय मग आईवडिलांशी वगैरे त्यांचं वागणं कसं आहे एक काम करा तुम्ही मला उद्या येऊन भेटा हां मग सविस्तर बोलता येईल ऑफिस जयस्तंभावर आहे हो स्तंभावर विठ्ठल हॉटेल हां कोर्टाच्या जवळच आहे ओके हां

हां ओके ओके कॉल करा येताना ओके थँक्यू